व्यावसायिक उपक्रम जर आपण एखादा राबवला आणि जर तिथे जेवणाची व्यवस्था करायची असेल तर त्यासाठी आपण विशिष्ट झाडांच्या पानांपासून बनवलेली पत्रावळी किंवा जेवणासाठी आपण केळीच्या पानांचा वापर हा करू शकतो एखादं स्टेज बनवायचं असेल तर नक्कीच आपण तिथल्या मातीचा वापर करू शकतो जमीन सारवायची असेल तर आपण शेणाचा वापर करू शकतो असे अनेक नैसर्गिक संसाधनं आहेत जी आपल्याकडे गावाकडे सहज उपलब्ध होतात पण शहरात याचा थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो तर या अनेक गोष्टी आहेत ज्या आपण उपक्रमांसाठी वापरू शकतो